हॅलो संजीवनी ट्रॅकर्स औरंगाबाद

अक्षय खडसे बोलतो आहे मला कॅब हवी होती एक हां चालेल हां फॅमिली टूरला जायचं आहे हां पण ड्रायव्हर नको आहे मला आम्ही स्वत ड्राईव्ह करतो हा चार दिवसाचा टूर आहे मला कारंजा ते हरिहर फोर्ट जायचं आहे हां ठीक आहे ना काय किलोमीटर चालू आहे गाडी सध्या नाही एवढे तर नाही परवडणार कसं आहे माझ्या मित्राचीच एक कॅब आहे परंतु सध्या बाहेर गेलेला आहे टुरवर म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे हो ओ हो तो मला बोलला पण होता थोड्या दोन दिवसाच्या नंतर तसं तर घरच्यांना सर्वांना सुट्ट्या मिळाल्या आहेत त्यामुळे मी म्हणजे लवकर जायचं आहे बघा थोडफार काही होत असेल तुमच्याकडून तर हो हो ड्रायव्हर नको आहे हां चालेल ना हां चार दिवसाचा प्रवास आहे हां पूर्ण फॅमिली आहे

नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे ना कुठली गाडी अरेंज करून देता मग हां चालेल ना हां मला बारा तारखेलाच जायचं आहे हां तुम्ही अकराला संध्याकाळपर्यंत गाडी पाठवून द्या म्हणजे मी अकराला रात्री निघणार हो ठीक आहे ना नऊपर्यंत चालेल हां मी तुम्हाला सोळा तारखेला देईल गाडी परत हां मग शेवटी रेट सांगा आता काय घेणार तुम्ही हां चालेल दहा रुपये चालेल मग

हो हो चालेल चालेल धन्यवाद